हॅलो हां नम नमश्कार नमश्कार मैं दिल्ली से आई हू मी दिल्लीतून आले आहे पुण्यामध्ये आले आहे आणि मला असं कळलं की तुमच्याकडे खाद्यसंस्कृती खूप चांगली आहे तर मला खाद्यसंस्कृतीबद्दल म्हा खूप आवड आहे तर फक्त आम्हाला आम्ही आठ दिवसाचा आमचा मुक्काम आहे त्या आठ दिवसात आम्हाला चांगलं कुठे कुठे काय काय मिळेल याची माहिती जर मिळाली तर खूप बरं पडेल हां हां अरे वा बरं वा वा वा वा वा आम्ही अगदी बरोबर

एक एक मिनिट फक्त फक्त एक मिनिट मी दिल्लीतून आले आहे त्यामुळे मी ते दिल्ली चाट आणि वगैरे खाऊन आता खरं म्हणजे कंटाळले आहे मी मूळ महाराष्ट्रातलीच आहे पण म्हणूनच मी अगदी की मला खास त्यातल्या त्यात महाराष्ट्रातले आणि पुणेरी पदार्थ खायचे त्यामुळे मला वेगवेगळ्या राज्यातले पदार्थ नको आहेत

वा वा वा ओके आरे वा ओके

ओके हां हां हां हां अच्छा ओके अच्छा अच्छा अरे वा आणि बटाटेवडा वगैरे कुठे चांगला मिळतो का बरं अरे वा हां मी ऐकलं होतं बरं का हे नाव हां हां हां हां बरं पण केव्हाही मिळतात का अच्छा आणि आणि कमीत कमी किती मोदकांची आपण ऑर्डर देऊ शकतो

अरे वा वा वा वा वा खूपच छान ओके आणखी चर्चा खूपच छान तुमचा मला पत्ता फोन नंबर व्हॉट्सॲप करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ओके ओके धन्यवाद